शाळेत असतांना माझा आवडता विषय हा इतिहास होता मला इतिहासामध्ये खूप इंट्रेस होता कारण इतिहास हा विषय न्यू बोडके सर शिकवत होते ते नवीन नवीन आल आलेले होते शाळेमध्ये आणि त्यांना आणि त्यांच शिकवणं एकदम बेस्ट होतं आणि त्या तो आणि ते आमच्या क्लासचे सगळ्यांचे आवडते शिक्षक होते आम्हाला ते इतिहास असे शिकवत होते की ते की पाठच होऊन जायचं त्यामुळे आम्हाला इतिहासामध्ये खूप इंट्रेस वाटू लागला एक एक कोछन आमच्यापासून पाठ करून घ्यायचे त्यामुळे आणखीन आणखीन आमचा इंट्रेस त्यामध्ये वाढत गेला म्हणून आम्हाला इतिहास हा विषय खूप खूप खूप आवडायचा आणि आमचे जे आवडते सर आम्हाला शिकवत होते आणि आमचा क्लास चेपण ते आवडते होते आणि त्यांचापण त्यांचे त्यांचापण आमचा क्लास आवडता होता आणि आम्हाला सुद्धा शिकव सर शिकवत होते तेव्हा इंट्रेस वाटू लागला म्हणून आम्हाला इतिहासाशी हा विषय खूप खूप आवडायला लागला